आर डी बर्मनसारख्या संगीत दिग्दर्शकांनी पाश्चिमात्य संगीतावर आधारित गाणी लोकप्रिय केली त्यांच्या गाण्यांपैकी कोणती तुम्हाला सर्वात आवडतात आणि का किती सुंदर प्रश्न आहे संगीत हा माझा खरं तर जिव्हाळ्याचा विषय आणि आर डी बर्मन यांचं संगीत अप्रतिमच त्यांची कितीतरी गाणी आहेत होगा तुमसे प्यारा कौन मेहबूबा ओ मेहबूबा किंवा सागर जैसी आंखोवाली आणि खरं सांगू माझ्या सगळ्यात आवडती गाणी गोलमाल है भई सब गोलमाल है हे गाणं एकोणीसशे सत् एकोणऐंशी साली आलेल्या गोलमाल ह्या सिनेमातलं गुलजारांचे शब्द अमोल पालेकराचा संयत अभिनय आणि आर डी बर्मन ह्या यांनी खूप धमालच उडवून दिली या गाण्यात अजून एक माझ्या आवडतं गाणं यम्मा यम्मा एकोणीसशे ऐंशी म्हणजे खरं तर माझं जन्मवर्ष पण मी हे गाणं जेव्हा ऐकलं तेव्हा मला इतकं आवडलं त्याचा ठेका खूपच अप्रतिम आनंद बक्षींचे शब्द आणि पडद्यावर अमिताभ आणि शशी कपूर एकूणच हे गाणं खूपच जमून आलं आणि इतकं जुनं गाणं असूनही अजूनही त्याचा ठेका इतका आकर्षित करतो सगळ्यांना मलाही ते गाणं फार आवडतं अजून एक अजून एक गोष्ट म्हणजे आशा भोसले आणि आर डी बर्मन ह्या जोडगोळीची खूपच सुंदर सुंदर गाणी आहेत त्यातलं माझ्या आवडतं गाणं दुनियामे लोगोंको धोका कही हो हो जाता है अपना देश हा एकोणीसशे बहात्तर साली आलेला सिनेमा आणि त्या काळात इतकं भन्नाट संगीत दिलं आर डी बर्मन ह्यांनी ह्या गाण्याला आणि आशा भोसलेंचा स्वर अप्रतिमच आणि अशा ठेका पाश्चात्य संगीतावर आधारित गाणी आशा भोसले आणि आर डी बर्मन ह्या जोडगोळीने खूप लोकप्रिय केली आणि त्या काळी जी संथ गाणी असायची त्यातून एकदमच बदल घडला आणि ह्या थोड्याश्या वेगळ्या प्रकारच्या संगीताकडेही लोक आकर्षित झाली आणि त्यापैकीच मीसुद्धा मलाही त्यांची सर्व गाणी खूप खूप आवडतात